मला ना एक सेकंड हॅन्ड कार हवी होती मला साडेपाच लाखपर्यंत पाहिजे होती चांगली पण मला सेकंड हॅन्ड पाहिजे म्हणजे मला सेकंड हॅन्ड पाहिजे डस्टर साडेपाच एक लाखपर्यंत त्याची क्वालिटी चांगली पाहिजे थोडी

अच्छा तुम्ही दोन हजार एकवीसचा मॉडेल जो नवीन निघलेला होता ब्लू कलरमध्ये ट्राइ नाही करू शकत का तर तुम्ही तुम्ही तर पॉम्पलेट वाटले होते ना की आम्ही दहा परसेंट डिस्काउंट देणार सेकंडहॅन्ड कारवर तर मग तुम्ही सांगू शकता का मला

आय ट्वेंटी शोरूम प्राईझमध्ये मग आपल्याला पैसे म्हणजे डाउन पेमेंट करून तर सहा लाख पडेल आणखीन आपल्याला किस्तवर घ्यायची आहे तर किती पडेल एक्सप्रेसिव्ह

जे स्कीम अन् गॅरंटी किती वर्षाची आहे तिथे कारमध्ये पाच वर्षाचा इन्शुरन्स तर मग मी उद्या येऊ शोरूममध्ये कार बघायला ठीक आहे थँक यू